आजच्या काळामध्ये असं झालं आहे की जिकडे तिकडे बघावं तर इंग्लिशच चालू आहे मराठीचं तर नावनिनिशाणच ब ब मिटलं आहे पण करणार काय इंग्लिश कोणाला येतं आमच्यासारख्या अनाड्याला तर येणारच नाही इथे गेलं अरे तिथे गेलं तरी इंग्लिश हो पण अरे पण तुम्ही मराठीत बोलणार कधी जिथे मुंबईला जावं तर मुंबईला इंग्लिश साधं कोणाला एशियनला गेलं गाडीवाल्याला तो कंडक्टर पण कधी कधी शब्द म्हणजे असे बोलतो की ज काही काहींना हिंदी पण समजत नाही का इंग्लिश पण समजत नाही मग आपले मातृभाषा आहे ना मग ती बाहेर शिका ना ती इंग्लिशला कशाला हे करता तुम्ही मातृभाषेवर जोर लावा जरा आ तुम्ही शिकले तुम्हाला इंग्लिश येतं पण आमच्यासारख्या लोकांना काय येणार आहे आम्ही दोन गाव बाहेर गेलो तर आम्हाला काय समजणार पण नाही किंवा आम्ही सहज आपल्या गावातल्या गावातून नका करू काही चुकलं तरी आपल्याला अरे पाट्या लावता त्या पण इंग्लिशमध्ये मग वाचणार कसे आम्ही कमी शिकलं असेल तरी पण आम्हाला वाचायला नाही येणार मग ते कोण शिकवणार म्हणून सगळ्याने इंग्लिश सोडून मराठी बोलायला शिका आता